आजकालच्या युगामध्ये जे काही बायोटेक किंवा बायोटेक्नॉलॉजी करणारे जे सायंटिस्ट आहेत त्याने अशा भरपूर वनस्पती शोधून काढल्या आहेत की ज्यांना बाहेरच्या उन्हाची किंवा हवेची गरज नाही पण ते आपण घरातच जर ठेवले त्याला तर त्यापासून आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो जसं की त्याला इंडोअर आणि आउटडोअर प्लाॅंट्स म्हणतात तर इनडोअरमध्ये बऱ्याच प्रमाणात अशी झाडे आहेत की त्याला उन्हाची गरज नाही पण ते ऑक्सिजन फुल प्रमाणात रिलीज करतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो आणि बरोबर आहे की घरात ठेवली जाणारी झाडे हवा स्वच्छ करतात कारण की त्या त्यांनी अशी एक टेक्नॉलॉजी शोधलेली आहे किंवा असं एक म्हणजे विविध नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून रोपे तयार केलेली आहेत की त्यामधून ट्वेंटी फोर आवर्स ऑक्सिजन रिलीज होत राहते आणि त्याचा फायदा जे आपल्या घरातील वृद्ध लोक आहेत आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी भरपूर रा उपयोग होतो त्यामुळे हो श घरात राहणारे जे प्लांट्स आहेत इन्डोर प्लांट्स आहेत ते आपण ठेवलेच पाहिजेत